होय मुलांशी बोलणे आणि त्यांच्यासोबत खेळणे हे अत्यंत महत्वाचे आहे मुलांसोबत घालवलेला वेळ त्यांच्या मानसिक वाढीसाठी आनि एकूनच विकासासाठी अनेक प्रकारे लाभदायक ठरतो या सवांदात आणि खेळातून मुले केवळ शारीरिकदृष्ट्या नव्हे तर मानसिक आणि भावनिकदृष्ट्यातही मजबूत होतात चला या मुद्यांना थोडा मी समजून सांगतो तुम्हाला मुलांशी संवाद साधणे आणि त्यांच्यासोबत वेळ घालवणे त्यांच्या मानसिक विकासासाठी अनिवार्य आहे बोलणे चर्चा करणे प्रश्न विचारणे यामुळे मुलांची विचारक्षमता वाढते पालकांच्या संवादातून मुले विविध शब्दांनी भाषा शैली शिकतात ज्यामुळे त्यांचा संवाद कौशल्यात सुधारणा होते त्यांना स्वतःचे विचार व्यक्त करण्याची संधी मिळते आणि त्यांच्या कल्पनाशक्तीची चालना मिळते शिवाय पालकांनी मुलांच्या प्रश्नांना योग्य उत्तर दिल्याने त्यांच्या ज्ञानात भर पडते आणि त्यांच्या चौकशीचे उत्तर त्यांना मिळाव्या लागतात मुलांच्या भावनिक विकासात पण एक मोठा यांचा समावेश असतो पालकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते जेव्हा पालक मुलांसोबत वेळ घालवतात तेव्हा त्यांना काळजी आणि सुरक्षतेची भावना वाटते हे त्यांना भावनिकदृष्ट्या स्थिर ठेवते मुलांना जेव्हा त्यांच्या भावना व्यक्त करायला वाव दिला जातो तेव्हा ते अधिक आत्मविश्वासाने आणि सुदृढपणाने ते सांगतात त्यांच्या आत्मसमर्थनाची पायाभरणी करते ज्यामुळे ते भविष्यातील तणावांना आणि अडचणींना अधिक चांगला भर देऊ शकते खेळणे हे मुलांचे शारीरिक विकासासाठी अत्यंत आवश्यक आहे खेळामुळे त्यांची शारीरी रिक हालचाल होते जे त्यांचे शारीरिक फिटनेससाठी महत्त्वाचे आहे विविध खेळ खेळल्यामुळे त्यांनी स्नायूंची ताकद वाढते शारीरिक तंदुरस्ती सुधारते आणि एकंदरीत आरोग्य वाढते याशिवाय मैदानी खेळामुळे मुले सामाजिक कौशल्ये शिकतात जसे की संघ भावना नेतृत्व गुण आणि इतरांसोबत सहकार्य करणे मुलांशी संवाद साधणे आणि खेळणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे ते सर्वांनी करावे अशी मला आशा आहे